हिरव्यागार आणि स्वच्छ पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी सर्वप्रथम वृक्षारोपण केलं पाहिजे आणि वृक्षसंवर्धनदेखील केलं पाहिजे वृक्षांची निगा राखली पाहिजे पर्यटनामुळे झाडी झुडपी आ आणि नद्या डोंगरावर निश्चित परिणाम झाला आहे कारण पर्यटन स्थळं तयार करताना झाडी झाडांची वृक्षतोड के म्हणजे वृक्षतोड केली जाते आणि त्या ठिकाणी ज्या नद्या आहेत त्या पर्यटनामुळे नद्या आणि डोंगर याच्यावरपण परिणाम कसा होतो की नद्याची स्वच्छता राखली जात नाही नद्या अशा म्हणजे अस्वच्छ होतात डोंगरावर झाडांचंसुद्धा प्रमाण कमी होत चाललेलं आहे आणि ज्यावेळेला आपण पर्यटनस्थळाला भेट देतो त्यावेळेला आपण तिथं अस्वच्छता निर्माण करतो पाण्याच्या बॉटल वेळेवरती डस्टबिनमध्ये टाकत नाही किंवा फुलं तोडणे असे वेगवेगळे जे आपण गोष्टी करतो त्यामुळं ह्याचा परिणाम पर्यटनस्थळावर झाड झुडपांवर नद्या डोंगरावर होत आहे